माझं सर्वोच्च म्हणजे म सुर सुरुवातीपासून मी पाच वाजताला उठते आणि मला मी दररोज दहा ते पंधरा किलोमीटर धावतो आणि माझे ध्येय पोलिस शिपाई बनायचे आहे